नमस्कार फनफ्लेज अप्लायंसिस बोला अच्छा अच्छा

काय काय बघताय सर आपल्या नवीन घरासाठी आपण अच्छा टी व्ही कसा कसा लागेल सर म्हणजे सधारण किती इंचाचा टी व्ही लागेल तुम्हाला आपल्याकडे बरेच कंपणीचे आहेत सर जर तुम्हाला मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स हवे असेल तुम्हाला ते व्हॉट्सअप करेन अप्रॉक्सिमेट जर तुम्हाला रेट्स वगैरे हवे असतील तर टी व्हीचे रेट्स वगैरे तुम्हाला सगळे कोटेशन तुम्हाला मिळून देईन ओके मला फक्त एवढं सांगा की टी व्ही आपल्याला सधारण किती इंचापर्यंत बघताय आपण अच्छा

ठीक आहे काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही सर

सर्व वॉरंटी वगैरे सगळं प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी असते सर ज्यावेळेला तुम्ही पर्चेस कराल सोबत तुम्हाला वॉरंटी लेटर येऊन जाईल सर इंस्टॉलेशन चार्जेस फ्री आहेत सर तुम्ही तुम्ही ज्या गोष्टी चॉईस कराल कोणकोणत्या गोष्टी बोललात तुम्ही ओके या चारही गोष्टी सर या चारही गोष्टीचे इन्स्टॉलेशन तुम्हाला पूर्णपणे फ्री होऊन जाईल प्लस तुम्हाला इथून घरापर्यंत येण्याची जी ट्रॅव्हलिंग वगैरे असेल ही सगळी ट्रॅव्हलिंग सगळी आमची असेल सर आमचा माणूस स्वतः घरी येईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित फिट करून जाईल तुम्हाला वॉरंटी लेटर वगैरे सगळं जाग्यावर देईल त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट घरीच येऊन जातील त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास याच्यामध्ये होणार नाही कंपनी वॉरंटी असेल सर कंपनी वॉरंटी असेल तुम्ही ज्या कंपनीचं तुम्ही ज्या कंपनीचं प्रोडक्ट पर्चेस करणार त्या कंपनीचं तुम्हाला वॉरंटी भेटून जाईल नाही नाही सर तुम्ही तुम्ही डिरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही स्वतः तुम्हाला ते जी वॉरंटी आहे ती क्लेम करण्यासाठी मदत करू अच्छा तुम्ही मला सं तुमचा ॲड्रेस सेंड करून ठेवा आपल्या आपल्या शोरूमची अशी फॅसिलिटी आहे की तुम्हाला जर एखादं प्रोडक्ट पर्चेस करायचं असेल किंवा चेक करायचं असेल तर आमच्या गा आमच्या शोरूमचीच गाडी तुमच्या घरी येते तुम्हाला घेऊन येते पिकअप करते आणि इथे घेऊन येते तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि परत ड्रॉप सुद्धा करेल तुम्ही मला सं तुमचा ॲड्रेस व्हॉटसअप करा त्या ठिकाणी आपल्या ड्रायवर येऊन जाईल बोलूया सर आपण सर्व बोलूया आल्यावर भेटलो की ठीक आहे थँक्यू